शिवण आणि एम्ब्रॉयडरी हे दोन्ही माझे विषय या दोन्ही विषयामध्ये मी डिप्लोमा केलेला आहे आणि त्यामुळे मला शिवायला आणि भरतकाम करायला खूपच आवडतं तो माझा अत्यंत आवडीचा विषय आहे संस्मरणीय स्प्रस प्रसंग त्यातले म्हणजे आता नुकताच मी हरळी प्रकल्प जो आहे जिथे ज्ञानप्रबोधिनीचा प्रकल्प चालतो तिथे जास्वंदवर्ग म्हणून चालतो तिथे आजूबाजूच्या खेडेगावातल्या महिला व मुली ज्यांचं पूर्ण शिक्षणही झालेलं नसतं किंवा काही अशिक्षित महिला असतात त्यांना शिकवणं हा एक मोठा टास्कच असतो किंवा ते एक मोठं आव्हान असतं आणि ते आव्हान मी पेलू शकले तीन महिने मी घरापासनं दूर राहून तिथे जवळजवळ वीस मुलींना मी शिवायला शिकवलं की ज्यांना साधा धावदोरासुद्धा येत नव्हता किंवा मशीन कसं चालवायचं हेसुद्धा माहिती नव्हतं त्या मुलींना आणि त्या महिलांना मी स सर्व शिवण शिकवलं त्यामुळे मला तो खूप आनंद होतो आहे की आता त्या बऱ्याच मुली स्वतःच्या पायावर नक्की उभ्या राहू शकतील